मी एक शिवाजी महाराजांचं पुस्तक ऑर्डर केलेलं होतं त्या पुस्तकाला सात दिवस मला वेट करावा लागला सात दिवसानंतर ते पुस्तक मला डिलिवरी भेटली ते पुस्तक वाचतांना मला म्हणजे खूप महागामध्ये पडलं ते पुस्तक छोटंसं पुस्तक नि किंमत जास्त पुन्हाच त्याच्यामध्ये प्रिंटींग बी एवढी काही खास नाही होती आणि सुटसुटीतपण लिहिलेलं नाही होतं मला नाही वाटत एवढं काही खास पुस्तक होतं